हॅलो हॅलो आं

नाही आत्ता या विषयावर आपण लगेचच कसं काय डिसिजन घेऊ शकतो आत्ता आपलं आधी बघायला लागेल ना बॅलन्स आणि पुढचं सगळं म्हणजे हां

हो बरं हां

मिळ मिळतं हां हां

हो हो हो

अच्छा हां हां आप् हां हां हं अच्छा हां

हो हो तेच पुढे आता मुलांची शिक्षणं आहेत ते विचार करून थोडं प्लॅनिंग आपल्याला करावं लागेल पण त्याप्रमाणे बघायचं कसं एक हरकत नाही पाच ते दहा हजार महिना इन्व्हेस्टमेंट आपण सध्या तरी करू शकतो

ओके

हो हो चालेल बोलूयात हं